मी सराव करत असताना नृत्य सराव करत असताना खूप अशी मेहनत घेतो मला वाटते मी नृत्य करायलो मात्र मला या नृत्यामधून काहीतरी भेटावं नवीन काहीतरी शिकाव शिकायला भेटावं नंतर मला खूप असं पुढं जाण्यासाठी मोटिव्हेशन म्हणजे मला खूप असं नृत्य स्पर् नृत्यामध्ये खूप असं मोठं व्हायचं आहे मायकल जॅक्सन या वर्ल्ड नृत्यकलासारखं व्हायचं होतं नृत्यकलासारखं व्हायचं असल्यामुळे मी अशी खूप मेहनत घेतो आणि मोटिवेट राहत राहतो की मला बनलच मला बनणं अशी गोष्ट नाहीच नृत्य अशी खूप मेहनत घेतो मोटिवेट राहण्यासाठी खूप अशी मेहनत घेतो की खूप असे प्रयत्न करतो मला बनते सराव करतो सकाळी सराव संध्याकाळी सराव खूप असे माझे जे कोच आहे ते पण मला मोटिवेट करतात बाळा तुला बनेलच असं खचून जाऊ नकोस तूला बनू बनूच शकते बनेन अशी गोष्ट नाही नृत्य नृत्य हे खूप अशी सोपी गोष्ट नाही मात्र सराव केल्यानंतर नृत्य ही स्पर्धा खूप छोटी असल्यासारखे वाटते मोटिवेट राहा राहिलं की नृत्य ही स्पर्धा खूपच छान वाटत आहे खूप त्याच्यामध्ये आपलं भविष्य असेल असं आहे वाटतं मला मोटिवेट राहिल्यामुळे कसं भविष्य खूप चांगलं आहे असं वाटतं की खूप असं खूप छान वाटत आहे मोटिवेट राहणं हे नृत्यस्पर्धेत सर्वात मोठी गोष्ट आहे म्हणजे आपण नृत्य करायलो आपलं काही होणार नाही अशी गोष्ट मनात कधीच येऊ द्यायची नाही मोटीवेट राहायचं सतत मोटिवेट राहणाऱ्या व्यक्तीला खूप असं मोटिवेट राहिलं तर का खूप छान वाटत आहे आणि नंतर खूप असं डान्स येतात नृत्य येते कला येते संभाषण येते नंतर कौशल्य वाढते आपल्या नृत्यामध्ये नृत्य हे खूपच अशी चांगली गोष्ट आहे जी आपल्याला शिकण्यासारखी गोष्ट आहे आणि नंतर ती शिकण्यासाठी आपल खूप अशी मेहनत घेतली पाहिजे खूप असे व्यवस्थापन खूप असं नृत्य करण्यासाठी मोटिवेट असे रहावेत